खरंतर तुम्ही मूळ धर्माचा उल्लेख केला तर कुठलाही धर्म कधी कुठल्याही इतर व्यक्तीच्या व्यक्तीला किंवा व्यक्तीव्यक्तींमध्ये मग त्याचा लं लिंग कुठली असो किंवा सेक्शुअल ओरियेंटेशन कुठले असो किंवा बाकी गोष्टींचा विचार केला तर हा भेदाभेद कधी करत नाही आहे मुळात कुठलाच धर्म इतर धर्मियातल्या लोकांना कमी लेखा त्यांना मारून टाका त्यांचा जीव घ्या ॲट लीस हिंदू धर्म तरी नक्कीच सांगत नाही या गोष्टी त्यामुळे इतर कुठल्या धर्म जर सांगत असेल तर त्याचं कितपत आपण ऐकावं हा प्रत्येकाने ठरवायला हवं आपण धर्मांध होणं हे चुकीचं आहे कारण कसं आहे की शेवटी आपण मानव म्हटल्यानंतर पहिली गोष्ट प्रत्येक मानव हा मानवी हक्काचा हक्कदार आहे मग तो कुठल्याही जातीधर्माचं कुठल्याही लिंगाचा असो नंबर दोन आपण ज्या रा देशामध्ये जन्माला आलो आहे तो भारत देश जो मुळात धर्म सहिष्णू आहे इथे राज्याचा कुठला अधिकृत धर्म नसल्यामुळे प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती हा समसमान मानल्या जातो त्यामुळे धर्माच्या नावाने जर एखादी व्यक्ती कुठली राजकीय मुद्दे करत असतील किंवा पीस अँड इंटिग्रिटी ऑफ नेशनमध्ये जर काही व्यत्यय आणत असेल तर ते मुळात चुकीचं आहे आणि ते न्यायाला अनुसरुन नक्कीच नाही त्यामुळे सध्याचं जी एकंदरीत द ए राजकीय अथवा आपण जे वातावरण राज्यात चाललं आहे त्याचा आपण जर उल्लेख केला तर जिथे धर्मांधांनी चालू केलेले जे जे कुठलेही आंदोलन आहेत किंवा वेगवेगळ्या मास मुवमेंट आपण ज्याला म्हणू त्या फारशा काळाच्या ओघात टिकल्या नाहीत पण त्यामुळे खऱ्या अर्थानं राज्याचं वातावरण आज मितीला बिघडलं आहे